आमच्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय पारंपरिक पदार्थ असे आहेत की गोड पदार्थांमध्ये बघायला गेलं तर पुरणपोळी मोदक असे पदार्थ आमच्या रायगड जिल्ह्याचे पारंपरिक आहेत तर पुरणपोळी एक अशी रेसिपी आहे जिच्या जी खु जिच्यासाठी खूप मेहनत असते जसं मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं तेल असतं ते गरम करून ते त्याच्यावर टाकायचं आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन त्याचं पीठ मळायचं त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये टाकण्यासाठी जे मिश्रण असतं ते म्हणजे गोड असतं ते आपले डाळ असते चणा डाळ ती चणा डाळीमध्ये गुळ शिजून घेतली शिजून घेतली जाते चणा डाळ त्याच्यामध्ये गुळ टाकलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचा एक छा छान वासासाठी हे आपली वेलचीची पूड टाकली जाते आणि त्याच त्याचं ते मिश्रण केलं जातं आणि पुरण तयार करायचं एक साचा भेटतो त्याच्यामध्ये ते असं ते फिरव म्हणजे साचवलं जातं त्याच्यानंतर पुरण तयार जे पुरण तयार होतं ते आपण जे मैद्याचं पीठ मळलेलं असतं त्याच्यामध्ये भरलं जातं आणि पोळ्यांसारखं लाटून घेतलं जातं अन त्याच्यानंतर साजूक तुपामध्ये त्या भाजल्या जातात अशाप्रकारे पुरणपोळी आपण तयार करतो तसेच तसेच मोदक अस मोदक आहेत जे भाकरीचे पीठ आणि चव ह्या दोन गोष्टींनी बनवले जाते त्या चवसाठी आपण नारळ ह्या नारळाचा यूज करतो नारळ नारळामध्येही गुळ वापरायचं आणि आपली वेलची पूड वापरायची आणि त्याच नारळाचं ते मिश्रण तयार करून घ्यायचं आणि आपलं भाक भाकरीचं पीठ असतं जसं आपण भाकरीला खोय घेतो तशीच खोय घ्यायची आणि त्याच्यानंतर ती चांगली मळून घ्यायची त्याच्यानंतर थापी करून त्याच्यामध्ये आपलं नारळाचं मिश्रण भरायचं आणि मो मोदक करून घ्यायचे मोदकांचा त्यांना आकार द्यायचा आणि ते वाफवून घ्यायचं अजून पदार्थ बघायला गेलं तर आमच्या इथे आम्ही अळूवड्या करतो अळूवड्यांसाठी आमच्या रायगडमध्ये अळूची पानं भेटतात त्या अळूंची पानं घ्यायची त्याच्यावर आलं आलंलसणाची पेस्ट बेसन मसाले ह्याचा पद ह्यांचं मिश्रण करून त्या पानांवर लावलं जातं ती पानं रोल केली जातात आणि ती वाफवली जातात आणि मग त्याच्यानंतर ते फ्राय करून खायच खायचे असतात अशाप्रकारे आमच्याकडे आमच्या रायगड जिल्ह्यात असे पारंपरिक पदार्थ आम्ही बनवतो